कोव्हिड लॉकडाउनमध्ये पूर्ण जग ठप्प झाले होते वेगवेगळ्या कंपन्यांची कार्यालये कारखाने तसेच दुकाने बंद झाली होती कार्यालयातील लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला गेला मात्र ज्यांना हे शक्य नव्हते त्यांनी कामगारांना सेवेतूनच काढून टाकले लॉकडाउनचा परिणाम शैक्षणिक व्यवस्थांवर देखील दिसून आला होता सुरुवातीला सर्व शाळांना दोन आठवड्यांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली नंतर ती वाढवली गेली असं तीन ते चार महिने चाललं कालांतराने यावर मात करून शिक्षण सुरळीत चालू करणे शाळांना बंधनकारक वाटले बाहेरील देशात पूर्वीपासून चालू असलेल्या ऑनलाईन क्लासरूमची कन्सेप्ट भारतात लॉकडाउन दरम्यान वापरण्याची युक्ती लढवली गेली पहिली ते बारावीसाठी गव्हरमेंटने दिक्षा हा ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉम लॉन्च केला यामध्ये प्रत्येक इयत्तेतील पुस्तकांतील प्रत्येक धड्याचा अभ्यास व्हिडिओ स्वरूपात होता त्याचबरोबर शिक्षकांनी यूट्यूबवर आपली शिक्षण आपली शिकवणी सुरु केली विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स बघून नंतर नंतर गूगल मीट व झूम यांवरून लाईव्ह शिकवणी घ्यायला सुरुवात केली विद्यार्थ्यांचे इयत्तेप्रमाणे वॉट्सॲप ग्रुप्स तयार करण्यात आले दर दिवशीचे होमवक्स पी डी एफ स्वरूपात विद्यार्थ्यांना पाठवण्यात येत होते विद्यार्थ्यांच्या युनिट टेस्ट्स गूगल फॉमच्या माध्यमातून ऑनलाइन स्वरूपात घेतल्या गेल्या अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मोबाईल फोनचा लॉकडाउनमध्ये फायदा झाला फायद्यांबरोबर काही तोटे देखील झाले बऱ्याच मुलांकडे वायफायची सुविधा नव्हती तर काहींचा मोबाईल डाटा लवकरच संपून जायचा तर काहींकडे स्मार्टफोन देखील नव्हते यांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात थोड्याफार प्रमाणात अडचणी आल्या सतत मोबाईल स्क्रीन समोर ठेऊन विद्यार्थ्यांना त्यांचे त्रास डोळ्यांचे त्रास झालेले देखील बघायला मिळाले ऑनलाइन टेस्टमध्ये विद्यार्थी स्वतःहून टेस्ट देतो आहे की काही गैरमार्गाचा वापर करतो आहे याबद्दल देखील खात्री देता येत नव्हती